बुलडाना जिल्ल्यामद्दे रान्यासाटी खूप होश्टेल वगेरे आहे आनि रो हाऊस वगेरे आहे त्या त्यांनी रान्यासाटी खूप चांगली सुविदा आहे आनि व्यवस्थित आहे व्यवसाय ते लिश्टेश्ट चि त्यांना लहान घरासाटी किती हजार दोन अजार दीड अजार जशे रूम आहे तशे शिंगल रूम डबल बेडरूम अशे त्यांचे भाडे वाडलेले आए आनि शिक्षनासाटी खूप चांगले आहे होश्टेल वगेरे राहन्याची व्यवस्ता आनि सगळे दावखा ए आपलं जेवनाची वगेरे सगळी सोय बाजार वगेरे चांगला सगळं व्यस्तित मिळते शिंगल रूम डबल अशे त दीड हजार दोन हजार तीन हजार पाच हजार सात हजारपर्यंत भाडे एनाऱ्या मुलांसाटी चांगले आहे आनि मुलेई चांगले शिकतात आनि वातावरनई चांगले आहे सगळं व्यवस्थित आहे इते